नमस्कार सर मी प्रसासाटे बोलतो आहे म्हणून बीए भाग एकचा विद्यार्थी आहे सर सर तो आपलं आहे जिल्ह्यास्तरीवर आपल्या स्पर्धा येते ना सोळाशाचे रनिंगमध्ये तो आपल्या तालुक्याला आम्ही हे झालो न सिलेक्ट झालो आहे त्यासाठी जिल्ह्यासाठी आपली निवड झाली आहे पण ते एक महिन्याचा कालावधी आहे सर तो आप रनि ग्रोथ करायचं होते अपग्रेड करायचो हां सर हां सर थँक्यू सर थँक्यू नाही तुम्ही हां तेच म्हणलं सर आप ते कसं रनिंगचं ते रूटीन पाहिजे होतं आम्हाला तुम्ही जरा कसं मार्गदर्शन केलं चांगलीच गोष्ट आणि

हां सर होतातं सर तो सर तोच तोच ना

हां सर मग सर तो डायटचा का मजे आप थोडा डायटचा पण सांगितला असता तर जरा काही

होय सर सर मी तू सात आले सात हॅलो सर मी येना सातारला येणार आहे तुम्ही भेटू शकताल का मला हो सर काही म्हणजे आपुले शाऊ स्टेडियमला गेलो असतो म्हणलं सर तिथं तुम्ही थोडं मार्गदर्शन त्याबाबतीत केलं तर महिन्याभर माझ्यासाठी वेळ घालू शकताल का

नाही तसं हो चालते सर हे मनलं हलो सर मनलं संडेचा अजिंठाला गेलो असतो तर रनिंगला चालतेय का

हा सर हां

चालतंय सर मग मय सोमवारी आहेत तुम्ही फ्री हो चालतेय सर मी येतो मग हो चालतेय सर ठेऊ का